शेती संपूर्णपणे हवामानाच्या परिस्तितीत अवलंबून असते हे तर नक्कीच आहे पण जर शेतीच केली नाही मग पुढे पिकणार काय आणि खाणार काय हा प्रश्न उद्भवतो त्यामुळे शेती करण्याची एक प्रेरणा त्यातूनच मिळते किवा आपण जर पिकवलं तरच पुढे जग खाईल आणि आपला परिवार सुखी राहील व आपल्याला खायला मिळेल आणि आपण जगाचा पोट प पोषिंदा म्हणून एक काम करतो हीच एक त्या मागची खूप मोठी प्रेरणा आहे आणि जोखीम पत्करावीच लागते असं नाही आणि सर्व काही निसर्गात आहे शेती हा व्यवसाय असा आहे की तो पूर्ण निसर्गाच्या भरोशावर केला जातो निसर्गाने साथ दिली तर खूप सारं उत्पादनही निघते निसर्गाने जर साथ नाही दिली तर काही गोष्टी दुष्काळ अशा बऱ्याचशा भागात नुकसान होतं त्यामुळे कधी अतीवृष्टीमुळे नुकसान होतं तर कधी कधी कोरडा दुष्काळसुद्धा जाहीर होतो म्हणजे पाऊसच पडत नाही त्यामुळे पिके येत नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे शेती ही हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि जरी पिके नष्ट झाली तरी शेतकऱ्याकडे त्यांचं एक पाठबळ म्हणा किंवा काही झालं तरी शेतकरी हा कधी एका पिकावर अवलंबून नसतो तो शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतो जसं की मल्टिपल क्रॉप फार्मिंग त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अशा गोष्टीतून शेतकरी हा वेगवेगळ्या गोष्टी पिकवतो कधी कधी एका त्या पिकावर रोग येतो त्यामुळं त्याची पूर्ण त्या पिकाचा पूर्ण नष्ट ते पिक पूर्ण नष्ट होऊन जाते पण बाजूचं ते दुसरं पिक असतं त्यामधून त्याला थोडा हातभार लागतो त्या खर्चाला थोडा हातभार लागतो आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की इतर पर्यायामध्ये मा शेतकरी पशुपालन करतात दुग्धव्यवसाय करतात शेळ्यांचं आणि कोंबड्यांचंसुद्धा प पालन करतात की ज्यामुळे त्यांना थोडंफार जरी रोज माची इन्कम जर त्यांना आवक असेल त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी देऊन ते वेगवेगळे पर्याय त्यांच्याकडे असतात